गाव आणि शहरातला फरक असा आहे की शहरातले लोकं घराजवळ जर घर बाजूनं असलं की बोलत पण नाही आणि ओळखत पण नाही जास्त टाईम देऊ शकत नाही शहरातले सगळे व्यस्त राहतात कोणी कंपनीत जाते कोणी ड्युटीवर जाते कोणी कसं जाते गावातील लोकं हे सकाळी उठले की मिळून मिसळून राहतात आणि जेवले का विचारते सगळे शहरातले लोक सगळे व्यस्त राहतात गावातले लोकं असे आहे की सगळे मिळून मिसळून राहतात आणि शहरात असं आहे की गेट बाहेर लिह बोर्ड लिहून लिहिलं असते की कुत्र्यापासून सावधान पण गावातलं असं कल्चर आहे की घराच्या समोर सुस्वागतम लिह लिहिलेलं असते